मी अनेक वर्ष समुपदेशन घेतलेलं आहे आणि ते होतं जवळजवळ साधारणपणे तो संपूर्ण कालावधी जर बघितला तसा तर तो एक साडे दहा वर्षाचा वगैरे कालावधी होता तर त्या काळात साधारणपणे बालपणाचं जे बॅगेज असतं आपल्याला आपल्याला बऱ्याच गोष्टी माहीत नसतात रिलेशनशीप डायनॉमिक्स माहीत नसतात कामाच्या ठिकाणी काही गोष्टी घडतात आत्मविश्वास कमी पडतो कधी कधी आपल्याला काही गोष्टी ठामपणे नाही म्हणता येत नाही तर अशा अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी खरंतर सगळ्यांना समाजात किंवा आपल्या रोजच्या आयुष्यात त्या आपल्याला फेस करायलाच लागतात घरातसुद्धा आपल्याला अनेक रोल्स निभावावे लागतात तर एकच रोल असतो असं नाही आहे व्यक्ती म्हणून पण आपली समृद्धता झाल्याशिवाय आपण इतर रोल्समध्ये परफॉर्म नाही करू शकत त्याच्यामुळे एक माणूस म्हणून आपण आतून कंटेंट आणि आनंदी असणं फार गरजेचं असतं तर त्याच्यासाठी मला वाटतं की समुपदेशन हे खूप गरजेचं आहे आणि मला समाजात प्रत्येक व्यक्तीला ते गरजेचं आहे असं मला वाटतं कारण त्याच्याविषयीची उदासीनता मी अशी खूप बघितलेली आहे की लोकांना आत्महत्येचे विचार येतात व्यसनाधीनता असते काहीतरी घरी काहीतरी प्रॉब्लेम्स असतात आर्थिक अडचणी असतात नात्यामध्ये काही प्रॉब्लेम असतात लग्नामध्ये प्रॉब्लेम्स असतात मुलांचे इशूज असतात ते त्यांना उघडपणे समाजात बोलता येत नाहीत त्यांना ते कोणाशी डिस्कस करायचं तर त्याच्यासाठी प्रोफेशनल हेल्प अवेलेबल असते हे त्यांना माहीत असतं पण समाजात इतर लोकांनी इतकं रुजवलेलं असतं की फक्त वेडे लोक काउन्सिलिंग घेतात किंवा ज्यां ज्यांचा स्क्रू ढिला झाला आहे थोडक्यात तर ते अत्यंत चुकीचं धोरण आहे आणि लोकांनी याबाबतीत स्वतः अनुभव घेऊनच समुपदेशनाबद्दल एक वेगळा दृष्टिकोन स्वतःचं स्वतः निर्माण करायला पाहिजे असं मला वाटतं आहे कारण त्याच्यामध्ये अनेक कंगोरे असतात फक्त वेडे लोक घेत नाहीत काउन्सिलिंग ज्यांना स्वतःची समृद्धता एक व्यक्ती म्हणून घडवायची आहे त्यांना सगळ्यांना सम समुपदेशनाची गरज आहे कारण त्याने तुमची विचार करण्याची प्रवृत्ती बदलते म्हणजे आता एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर लोक मला कसे प्रॉब्लेम देतात म्हणजे माझ्याबरोबर लोक असे वागतात मला तो माझ्याशी असा का वागतो तर त्या माणसाचं वागणं आपल्या हातात नसतं की त्याने आपल्याशी कसं वागायचं आणि ते आपण बदलू नाही शकत पण आपण त्याला रिॲक्ट कसं करायचं किंवा ते वागणं ते बोलणं आपण कसं हँडल करायचं हे आपण ठरवू शकतो आपल्या बाजुने किंवा त्या गोष्टीचा आपल्यापर्यंत आपल्याला किती त्रास करून घ्यायचा किंवा आपल्याला एखाद्या गोष्टीची भीती वाटत असते तर ती भीती म्हणजे नक्की काय आहे की भीती म्हणजे काय मला खूप भीती वाटते आहे म्हणजे कशाची भीती वाटते आहे का वाटते आहे बरं असं काही घडलं तर त्याचं पुढे काय होईल असं पण खूप खोलात जाऊन स्वतःला प्रश्न विचारत नाही त्यामुळे आपण खूप वरवरचं बोलतो आणि खूप वरवरचे अनुभव आयुष्यात घेतो असं मला वाटतं आहे पण काउन्सिलिंगमुळे काय होतं की त्या गोष्टीची आपल्याला एक वेगळ्या पद्धतीनं दृष्टीकोन किंवा ॲनालिटिकल पॉवर येते आपल्याला विचार करायची की दुसऱ्या बाजूने विचार करून आपण आपल्या बाजूनेही कसा विचार करायचा किंवा कधी कधी असं होतं की आपण खूप निगेटिव्ह असतो एखाद्याच्या एखाद्या स्वतःच्या बाबतीतच बऱ्याच वेळला लोक निगेटिव्ह असतात की त्यांना स्वतःबद्दल कॉन्फिडन्स नसतो पण आपल्याकडच्या चांगल्या गोष्टी आपण कशा बघायला पाहिजेत आपल्यातल्या पॉझिटिव्ह गोष्टी कशा बघायला पाहिजेत किंवा आपल्याला त्याचं त्याचा उपयोग जनजीवनात किंवा एकूणच नात्यांमध्ये किंवा आपल्या कामाच्या ठिकाणी वगैरे कसा करता येईल याचं सगळं ज्ञान म्हणा किंवा एक थोडंसं बाळकडू जे मिळतं त्याने खूप जास्त आपल्या विचारांमध्ये फरक पडल्यामुळे आपल्याला आयुष्यभर त्या गोष्टीचा पुढे खूप उपयोग होतो पण आजकाल थोडंसं काय झालं आहे की इन्स्टंट जमाना असल्या कारणाने लोकांना असं वाटतं की समुपदेशन घेऊन लगेच मला त्याचे रिझल्ट दिसायला पाहिजे जसं की मी डोकेदुखीची गोळी घेतली की माझं डोकं दुखणं पंधराव्या मिनटाला थांबायला हवं आहे पण समुपदेशन हे तसं नाही आहे आणि समुपदेशन ही अत्यंत लेंदी प्रोसेस आहे कारण तुमच्यात हळूहळू हळूहळू बदल घडतात आता साधारणपणे मी अगदी माझ्याच बाबतीत सांगायचं झालं तर मी वयाच्या साधारणपणे एक सव्वीसाव्या वर्षी काउन्सिलिंग घ्यायला सुरवात केली ते मी वयाच्या अगदी पार छत्तीस अडतीसपर्यंतसुद्धा वेळ पडेल तसं जात होते अगदी हे काही रेग्युलर बेसिसवरती नव्हतं पण ते माझ्या पर्सनल लाईफविषयी माझ्या वर्किंग एन्व्हायर्मेंटविषयी मला तिथून काहीजण लोकांचा त्रास झाला तर तिथे माझा आत्मविश्वास कधी कमी पडला तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट होत्या त्याच्यामुळे मला ओवर अ पिरियड ऑफ टाईम मी जसंजसं गरज पडेल तसं तसं समुपदेशन घेतलं आणि मला आज त्या काळात मी जे जे जे जे शिकले आहे ते मी आज अनुभवते की ते मला सगळं चांगल्या पद्धतीनं उपयोगी पडतं आहे आणि त्या त्याचा उपयोग प्रत्येक माणसानं करून घेतला आणि जर का शांतपणे त्या गोष्टीला सामोरं गेलं आणि हे काउन्सिलिंग ही प्रत्येक माणसासाठीची गोष्ट आहे ती फक्त वेड्या लोकांनीच घ्यायला पाहिजे असं वगैरे हे जर धोरण असेल दृष्टिकोण असेल तर तो बदलून प्रत्येक माणसाने काउन्सिलिंगकडे एक अत्यंत पॉझिटिव्ह गोष्टी दृष्टिकोनातनं बघून त्याचा स्वीकार करून ते घेऊन आपल्या आयुष्यात चांगले बदल घडवून आणायला हवेत असं मला वाटतं